हा मी मला विचारायचं होतं तुमच्या हॉटेलमध्ये काय फेमस आहे बा म्हणजे कुठली डिश फेमस आहे आणि म्हणजे चवीला वगैरे कुठली चांगली डिश आहे हो आणि स्वीटमध्ये कुठली डिश आहे फेमस तिथे स्वीट स्वीटमध्ये अच्छा तुमच्या हॉटेलची काय स्पेशालिटी आहे डिश काय फेम म्हणजे तुमच्या हॉटेलमधून काय फेमस प प आहे स्पेशलीटी काय आहे अच्छा ओके आणि टायमिंग वगैरे काय आहे अच्छा ठीक आहे ना चालेल ना जर आम्हाला यायचं असले तर आम्ही फोन करून तुम्हाला टेबल वगैरे बूक करू आणि सा सांगू तुम्हाला की आम्हाला कधी यायचंय किती क्वांटिटीमध्ये आणि कुठल्या डिशेश आम्हाला पाहिजेत म्हणून अच्छा ठीक आहे ओके ठीक